माझ्या कुटुंबात एखादी आजील झाल्यां झाला की मी डॉक्टरानुसार त्यांना पातळ पदार्थ द्यायला सांगितलं त्यांना जसे मी डाळ भात डाळ भात त्याच्यासाठी तोंडी लावायला टमाटरची चटणी ज्याच्यानं त्यावला जिभेला चव या किंवा रव्याचा उपमा रव्याची खीर किंवा पातळ खिचडी मूग दाळीची खिचडी मी अशी बनवून देते ते जसं त्यांना पचनक्रिया बी चांगली रहावी आणि पाचन करायला पण चांगलं राहतं